माझ्या आमच्या इथे सी एच एम कॉलेज जे आहे तिथे मॅराथॉनची स्पर्धा घेतली होती घेतली होती कारण तिथे एक अभिनेता आला होता टायगर श्रॉफ त्याचं नाव आहे त्याने मॅराथॉनची स्पर्धा आयोजित केली होती आणि मॅराथॉनची स्पर्धा ही आयोजित केल्यामुळे आम्ही सर्व तिथे ते धा धावायला गेलो होतो त्या मॅराथॉनची स्पर्धेमध्ये आम्हाला वाटलं की आम्हीच तिथे गेलो आहे परंतु सर्व शहरातून मुलं तिथे आले होते सर्व विद्यार्थी आले होते माझे मित्र पण तिथे हजर होते आणि ती मॅराथॉन अंबरनाथपासून उल्हासनगर पर्यंत घे घेतली गेली होती आणि सर्वांचे खाणे पिणे सर्व सोय वगैरे त्यांनी सर्वांनी के सर्व सोय त्यांनी केली होती ज्यांनी मॅराथॉन आयोजित केली होती आणि टायगर श्रॉफ पण त्या मॅराथॉनमध्ये पळाला होता आमच्य सोबतच पळाला होता तो आणि त्याने पण त्या मॅराथॉनमध्ये हिस्सा भा भाग घेतला होता त्यांनीच आता ती आयोजित केली होती तर त्यांनी पण मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मुलांना एका त्याचे जे फॅन्स होते त्यांना सब त्यांना चांगलं वाटावं त्यांचं म मन म मन म एकदम खुश व्हावं म्हणून त्यानी त्याच्याकडून पण ते काही म्हणजे प्रयत्न केले होते आणि सर्वांशी तो हसून खेळून राहिला होता त्या मॅ मॅराथॉनमध्ये